महाराष्ट्रातल्या शैक्षणिक दर्जाचा विचार करता दर्जा जरी उत्तम असला तरी त्याच्यामध्ये काही ठिकाणी आपल्याला काही प्रायोगिक अ बदल हे करावे लागणार आहेत म्हणजे तेच ते शिक्षण आपण देतो अनेकदा त्यांना जे गणित शिकवलं जातं त्याचा पुढच्या आयुष्यामध्ये त्या मुलांना कधी कुठे उपयोग होत नाही भूगोलासारखा विषय त्यांना कधी कुठे येत नाही हा नागरिक शास्त्र आहे इतिहास आहे हे विषय काही प्रमाणात येतात पण या विषयांची मांडणी कशी करायची हे थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे त्यांना जे शिकवतो त्याला कृतीची जोड असेल असं म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज जे म्हणतात ते देण्याचा प्रयत्न आता आपण नवीन शिक्षण पद्धतीमध्ये अवलंबलं पाहिजे मुलाची आवड आणि त्याची त्यातली गुणवत्ता या गोष्टींचा विचार करून शिक्षणामध्ये काही बदलही झाले पाहिजेत आणि ते सगळे बदल आपल्याला पुढे त्याचा चांगली गुणवत्ता वाढवण्यासाठी म्हणून आपल्याला परिणामकारक दिसेल असं वाटतं शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र पद्धतीने बदल करणं हे थोडंसं अवघड आहे पण एक एक पायरीने आपल्याला काही बदल करता येतील का या सगळ्या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण हळूहळू पुढे सरकलं पाहिजे मुख्यत्वे करून कशा पद्धतीने शिकवावं हे देखील आता त्या शिक्षणाचा दर्जा देखील वाढला पाहिजे असं वाटतं म्हणजे जी काही पारंपरिक पद्धती शिकवण्याची जी होती घोकमपट्टीची ती आता थोडी बदलली पाहिजे आणि त्याला काळानुरूप त्याचं बदलतं स्वरूप दिलं पायजे त्या दृष्टीने शासनाने प्रयत्न केले पाहिजेत आणि ज्या शिक्षण संस्था आहेत त्यांनी देखील आपल्या शिक्षकांचं देखील ज्ञान काल सुसंगत असेल कसं या दृष्टीने विचार केला पाहिजे या सगळ्या प्रवाहामध्ये विद्यार्थ्याला कलाविषयक शिक्षण देणे हे गरजेचं आहे असं मला वाटतं की ज्यातून त्याचा काही बौद्धिक विकास तर होईल पण त्याचा मानसिक विकास होण्यामध्ये व ते देखील उपयुक्त ठरू शकतं म्हणजे ज्या ठिकाणी मुलांची मानसिकता कमी जास्त प्रमाणामध्ये होते कुठे काहीतरी त्यांच्यावर दबाव असतो आणि त्यांची मानसिकता बिघडते अशा वेळी कलेसारखा प्रकार किंवा योगासनांसारखा प्रकार की त्यांची मानसिक संतुलन नीट ठेवण्यासाठी उपयुक्त पडू शकतं त्यामुळे अशा पद्धतीचं शिक्षण त्याच्यामध्ये दिलं जावं असं वाटतं